हो हॅलो अक्षय सर काय सर तुम्हाला ते विचारायचं होतं ते मेडिसिनचं ते सर ते पॅरासिटेमोंटचं काय नाही ताप येतो आहे सर्दी झाली आहे हो हो काल पाऊस पडला ना त्याच्यामुळे भिजलो हां हां अच्छा अच्छा अजून म्हणजे असं संध्याकाळ झाली की असं आंग पाळ असं दुखतं म्हणजे हं

हो आणि झो झो झोपायला गेलो की अंग असं अंग जड होतं आणि पेन होते जास्त हां हां हां हां चालेल चालेल चालेल अजून म्हणजे रात्री घ्या झोपल्यावर आणि खोकला पण येतो असा म्हणजे घसा खवखवतो खवखवल्यासारखं काय माहीत नाही म्ह नाही पण तो असं खोकला झाला ओपन झाला की हे होतो असं आवाज येतो घशात म्हणजे असं झोपलं का दुखतोय घसा आणि दु असं हे होतं आवाज येतो म्हणजे खोकला कसा झाला असं सुका काय ओला ते समजत नाही हो हा चालेल चालेल अजून काय ना ते ताप जरा कमी जायला पाहिजे नाय नाय पाऊस पडला तर पावसामध्ये भिजलो होतो फक्त आणि सर्दी झाल्यानंतर जरा संध्याकाळचा ताप येतो म्हणजे अंग गरम होतं आणि आंग माझ दोघते असं चालेल चालेल आणि झोपताना फक्त असा खोकला येतो कसा खो खूप बाकी काही चालेल चालेल चालेल कोणा चालेल हा येतो येतो चालेल अजून काय होत नाही एवढंच सांगितलं बाकी काय नाही पावसामुळे ते भिजल्यामुळे ते तसं झालं पण जरा ताप कमी जायला पाहिजे जरा हाहा चालेल सर थँक्यू सर हां चालेल थँक्यू